पशुसंवर्धन हा एक मोठा व्यवसाय आहे त्यात त जर आपण आपल्या स्वतःसाठी एखाद दोन गाय पाळत असू तर आपल्याला त्यांचं दूध किंवा त्यांचं शेण हे सगळंच आपल्याला उपयोगी पडतो पण जर आपण पशुसंवर्धन हा व्यवसाय म्हणून बघितला तर गाईंची एक मोठी पोल्ट्री किंवा कोंबड्यांची एक मोठी पोल्ट्री निर्माण करणं त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न मिळणं हे एक खूप वेगळा भाग आहे कारण आणि हेच एक खूप प्रॉफिटेबल बिजनेस असू शकतो हा खूप एक प लाभदायक व्यवसाय असू शकतो कारण जर आपण गाईंचं पशुसंवर्धन करत असू तर त्यामध्ये आपल्याला गाईचं दूध गाईचं शेण किंवा त्यांच्या किंवा गाईंपासनं आपल्याला भेटणारं उत्पन्न हे आपल्याला खूप लाभदायक होऊ शकतं तसंच जर आपण कोंबड्यांची पोल्ट्री आपण टाकत असू एक व्यवसाय म्हणून तर कोंबड्यांचं कोंबड्यांपासनं आपल्याला खत हे मिळतं आणि आपल्याला कोंबड्यांचं उत्पन्न पण मिळतं कारण मोस्ट ऑफ द आपल्या इकडे लोकं चिकन वगैरे खातात तर त्यासाठी आपण कोंबड्या आपण सेल करू शकतो कोंबड्यांची अंडी ही पण आपली हीसुद्धा आपल्याला विकली जाऊ शकतात आणि एक साथ आपण अनेक प्रकारचेही पशुसंवर्धन किंवा गाय कोंबडी मेंढी बकरी हे सगळे आपण एकत्रही आपण त्यांच्यापासून संवर्धन करू शकतो त्याच्याने आपल्याला अजून आपल्या व्यवसायात आपल्याला लाभ भेटेल किंवा आपलं प्रॉफिट त्याच्यानी जास्त होईल